मला निसर्गरम्य आणि ढगाळ निळं आकाश त्यासोबत ऊन वारा असे असेल तर मला फोटो घ्यायला खूप आवडते मी कधी पोर्ट्रेट मोडमध्ये तर कधी सिक्स्टीफोर मेगा पिक्सलमध्ये किंवा कधी लँडस्केपमध्ये फोटो घेत असतो मला छायाचित्रे घ्यायला खूप आवडतात आणि त्यातील मागची जी कला आहे ती माझ्या खूप आवडती आहे